हां मॅडम बोला हो हो हो बोला बोला ओके अच्छा अरे वा ओके ओके ओके मला एक फार आवडलं की तुमी आर्किटेक्टला कॉल केलात म्हणजे आधी कसं आपल्याला व्यवस्थित सगळं आणि कायआहे म्हणजे मी तुम्हाला सुचवीन काय की तुम्ही शक्यतो रीतसर नाशिक महानगरपालिकेतनं परवानगी घ्या म्हणजे काय होईल की नंतर आपले डोकं टांगती तलवार राहत नाही आता त्याच्यामध्ये ज्या काही प्रक्रिया आहेत ना त्या मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही मला काय करा आपला फोन झाला ना की तुम्ही मला सगळे कागदपत्र पाठवा कारण त्यात आपण काय करतो सातबारा बघतो सातबाराचा एरिया त्यानंतर लेआउट वरती किती एरिया आहे आणि आपल्याला प्रायवेट मोजणी पण करावी लागते खाजगी मोजणी मग त्याच्यानी काय होतं काही कुठे जागा आपले गेली नाही आहे ना बुवा किंवा भविष्यामध्ये कुठलं तिथे काही काय म्हणू शकतो त्याला आपण की नाशिक नगर महानगरपालिकेचं रिझर्वेशन आहे का कुठल्या याच्यासाठी किंवा ती जागा भविष्यामध्ये कुठल्या गोष्टीसाठी वापरली जाणार आहे का सगळ्यात महत्त्वाचं काय असतं आपल्या जमिनीचा जो असतो क्षेत्रफळ आणि रस्ता आपला किती रूंद आहे कारण सहा किंवा साडेसात मीटर जर असेल तर आपल्याला ते कटिंग किंवा तेवढी जागा सोडावी लागते नाशिक महानगरपालिकेला हस्तांतरित करावी लागते आणि जेव्हा आता आपलं सगळं ठरेल की ओके आता तुम्हीच आमचे वास्तूविशारद आहात आमच्या घरासाठी तर आपण काय करतो पहिल्यांदी एक प्लॅन बनवतो ज्याला आपण प्रेझंटेशन प्लॅन म्हणू शकतो की त्याच्यामुळे तुम्हाला सगळं काय म्हणू शकतो त्याला सर्क्युलेशन चा अंदाज येईल की ओके इथे हॉल आहे मग हॉल नंतर काय आहे स्वयंपाकघर आहे मग काय तर शयनखोली आहे संडास बाथरूम आहे मग आपल्याला ते सगळं लक्ष येतं की ओके कुठल्या याला जोडून संडास बाथरूम आहे कुठल्याचं जे आहे ते सामूहिक आहे असं मग त्यानंतर आपण काय करतो आपण आर सी सी कन्सल्टंटकडे देतो त्याचा पण फार महत्त्वाचा त्याच्यामध्ये भूमिका असते त्याला आपण टाळून चालत नाही तर मग त्याच्याकडनं आपण सगळं स्ट्रक्चर म्हणजे स्टील किती लागेल सिमेंट काँक्रीट किंवा वरचा जो आपल्या पाण्याची टाकी आहे त्याच्या रिलेटेड डिटेल्स अगदी किती खोल खड्डे खणायचे तर ती वरची टाकी आपली किती खोलीची असेल इथपर्यंत सगळं देतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरनं आपल्या बिल्डिंगचं जे आयुष्यमान आहे ते पन्नास वर्ष साठ वर्षापर्यंत ते राहू शकतं त्यानंतर आपण नाशिक महानगरपालिकेमध्ये हां बोला तुम्ही कायतरी म्हणत होता अगदी आगदी आगदी आगदी हो हो पहिल्यांदी काय होतं आपल्या घराचा जर होता ना बाह्य नकाशा बनतो म्हणजे एक ढोबळ हो नाही तुम्ही एकदम बरोबर मुद्दा मांडलात कारण की मला जसं म्हणणं आहे की शेवटी काय होतं की आपला कोणाचा काही असा काळा पैसा नाही आहे सगळ्यांचा जो यो शेवटी घामाचा पैसा आहे तर घर एकदाच होतं तर माझं असं म्हणणं आहे की आणि राहायचं तुम्हाला आहे तर मी माला जे आवडतं ते देण्यापेक्षा तुम्हाला जे आवडतं त्याच्यामध्ये कसं आपल्याला उत्कृष्टमधलं उत्कृष्ट करता येईल ह्याच्याकडे माझा कल असतो बरोबर अगदीच हो नाही बरोबर हो हो हो हो आणि त्यात एक आपला

ते जास्त चांगलं का राहील कारण मला तुम्हाला व्यवस्थित सगळं ना एक्सप्लेन करता येईल आणि माझं ना महात्मा नगरलाच आहे ऑफिस आपलं ते ग्राउंड आहे त्या गणपती मंदिराच्या बॅक साईडला आहे प्रकोष्ठ डिझाईन स्टुडिओ म्हणून हो हो हो हा हां मग मी एकदा प जागाही पाहून घेईन जे जागा पाहिली की आजूबाजूला काय आहे कुठे काय बांधकाम झालेलं आहे त्याची पण आपल्याला कल्पना येते हो चालेल चालेल मॅम बाय